हल्ली आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त मुलं बॅडमिंटनला प्राधान्य देतात बॅडमिंटन खेळतात आणि बॅडमिंट सायलंट गेम आहे आणि फुटबॉल वगैरे पण खेळतात जास्त करून बॅडमिंटन आणि फुटबॉल ह्या दोन्ही गो गेमला जास्त महत्त्व दिलं जातं